आजच्या काळात युवकांची बेरोजगारी ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक समस्या आहे शिक्षण घेऊनही अनेक युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार योग्य नोकऱ्या मिळत नाही आणि यामागे अनेक कारणं आहेत शिक्षण प्रणालीतील कमतरता असेल औद्योगिक विकासाचा अभाव असेल कौशल्याचा अभाव असेल आणि स्पर्धा यामुळे युवक निराश होतात आता सर्वात मोठी अडचण म्हणजे शिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा अभाव किंवा पुस्तकी ज्ञान असून चालत नाही त्याला व्यावसायिक अनुभव संवाद कौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाची जोड देणं गरजेचं आहे त्यामुळं शासनाने स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स म्हणजे कौशल्य विकास केंद्र वाढवली पाहिजेत आता रोजगार निर्मितीसाठी काही महत्त्वाची क्षेत्र उलगडण्याची गरज आहे एक म्हणजे कृषी आधारित उद्योग ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया दुग्धव्यवसाय शेतीपूरक उद्योग यांचा प्रसार करून स्थानिक युवकांना रोजगार देता येतो दुसरं एम एस एम ई लघु व मध्यम उद्योग हे क्षेत्र हे क्षेत्र रोजगार देणारे सर्वात मोठे क्षेत्र ठरू शकते त्यातून शासनाने उद्योजकांना सुलभ कर्ज प्रशिक्षण मार्केटिंग या सगळ्या गोष्टी त्यातून नवोद्योजक तयार होतील आता तिसरा म्हणजे टेक्नॉलॉजी व स्टार्टअप्स माहिती तंत्रज्ञान किंवा ॲप डेव्हलपमेंट आर्टिफिशयल इंटेलिजन्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील क्षेत्रात तरुणांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळू शकतात यासाठी नव्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे चौथा मुद्दा म्हणजे टुरिजम आणि हॉस्पिलटिटी आता भारतात पर्यटन क्षेत्र प्रचंड मोठे आहे स्थानिक गाईड हॉटेल व्यवस्थापन आणि दूर एजन्सीस ज्या आहेत यामध्ये भरपूर रोजगार उपलब्ध होऊ शकतात आता त्यात पाचवा मुद्दा आहे की हरित ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षण सौर ऊर्जा बायोगॅस यासारखी पर्याय ऊर्जा स्रोतांमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत आता शासनाने रोजगार निर्मितीसाठी खाली काही उपाय खरंच करायला पाहिजे म्हणजे कौशल्य प्रशिक्षण असेल व्यवसायाचं किंवा स्टार्टअपसाठी सबसिडी सवलती मार्गदर्शन केंद्र निर्माण करावेत आणि ग्रामीण मध्ये शेतीसाठी विशेष योजना वगैरे त्यांनी सुरू करायला हव्या